यवतमाळमध्ये जसा चिंतामणी मंदिर आहे कळंबला तर ते एवढं म्हणजे ना पावन आहे आणि खूप नावाजलेलं आहे चिंतामणी गणेश मंदिर तर तिथे खूप संख्येने लोकं येत असतात मग त्यामध्ये काही लोकं तिथे फुलांचं दुकान लावतात काही म्हणजे तिथे ब बाकीच्यांचे पूजेचं दुकान वगैरे लावतात त्याच्यामुळे ते सध्या त्या त्यांचे जे आहे गणेश चतुर्थीला जे आहेत खूप प्रचंड गर्दी असते त्यामुळे कसं त्यांच्या याची व्यवसाय आहे तो तो चांगला चालू असतो आणि नेहमीच तिथे गर्दी असते आणि नेहमीच मोठ्या संख्येने लोकं तिथे चिंतामणी मंदिरला दर्शनाला येत असते तसं सहस्रकुंड धबधबा आहे तिथे म हिवाळा पावसाळ्यामध्ये खूप गर्दी असते खूप लोकं तिथे जातात तर त्याच्यामुळे कसं की तिथे राहणारे लोकं आहेत जे काही तिथे छोटे छोटे दुकानं लावतात जेवणाचे खाण्याचे स्टॉल लावतात किंवा मग काही गाईड म्हणून राहतात तिथे बोटिंग करण्यासाठी जे आहेत ते बाहेरून येणारे लोकं आहेत अन त्यांच्यामुळे त्यांचा एक व्यवसाय होऊन जातो आणि त्यामध्ये ते भ चांगल्या प्रकारे आपले पैसे कमावू शकतात आणि चांगल्या प्रका प्रकारे त्यांच्या आर्थिक परिस्थितीला त्यांची आर्थिक मदत होऊन जाते